हां आफ्टरनून बोला अरे आता कसं तुम्ही का बरं मी बोललं तेव्हा तुम्ही हे केलं नाही का नोट्स काढून नाही ठेवले हां अरे मी सांगितलं तेव्हा तुम्ही नोट करून ठेवत नाही आणि आता तुम्ही वेळेवरती मला सांगून राहिल्या आहेत बघते मग तसं मी अजून कोणाला विचारून बघते आणि किंवा मग शोधते मी घरी असेल बहुधा माझ्याकडे मी शोधते आणि सांगते मग मी तसं तसं आणि चांगले प्रिपेर करा एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे हां ठीक आहे ठीक आहे तशी शोधते मी मला माझ्याजवळ अजून आहे नाही पण शोधते मी तसं ज प्रयत्न करते आणि तुम्ही पण दुसरीकडून प्रयत्न करा हां आ हां क्वेश्चन्समध्ये पॉईंट्स पॉईंट्स वगैरे चांगले करून ठेवायचे न प्रिपेर करून ठेवायचे पॉईंट्स जास्त महत्त्वाचे आहे आणि जसं लेसन नंबर वन टू फोर फाईव्ह असा हा हे हे लेसन चांग चांगले करून ठेवायचे आहे आणि नोट्स पण चांगले करून ठेवा मी पाठवते तसंच आणि चांगलं चांगले परीक्षेला चांगले पास व्हा आणि चांगले म लिहा म्हणजे तेच म्हणायचं होत मला आणि ऑल द बेस्ट परीक्षेसाठी हां बाय